आमचा अनुभव आमच्या गुरुसोबत खूप चांगला आहे आम्ही गायन क्लासेस लावले आणि ते अटेंड करून आम्हाला आमचे जे आवाज आहे ते थोडा सुधारणा सुधारणा आली आणि त्यांच्याकडून आम्ही टिप्स वगैरे घेतो जे आपला आवाज कसा असं मधुर करा करण्याचे आम्ही त्यांच्याकडून टिप्स वगैरे घेतो त्यांचा आवाज ऐकून आम्हाला असं फ्रेश फील होते त्यांच्यासोबत जे आमचे अनुभव खूप छान असा आहे त्यानंतर ते आम्हाला चांगले शिकवतात आणि आम्ही दररोज त्यांचे क्लासेस अटेंड करतो आणि त्यांच्यासोबत जे संवाद आहे ते आमचं चांगल्या प्रकारे होतो